नमस्कार राज्यातील स्थानिक व्यापारांशी बोलायचं झालं तर जितकं बोलावं तितकं त्यांचं कमीच आहे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखादा भाजी विक्रेता भाजी विक्रेताचं कसं असतं त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप होत असतो की म्हणजे ते शेतकऱ्यांचा फायदा खूप करून देत असतो जसं की शेतातून शेतकरी त्याला भाजी आणून देतात मग ती जे काय ते दररोजच्या दररोज विकतो आणि त्याचं काय जी मजुरी वगैरे त्याची म्हणजे पैसे वगैरे होत असतात की मग त्यांचं त्याची त्याची बाजूला काढून घेऊन त्यांचं त्यांना देत असतो दररोजच्या दररोज दुसरं व्यापारींचं जर झालं बघायच झालं तर मग एखादं किराणा मालाचं दुकान वगैरे म्हणा तर किराणा मालाच दुकान म्हणलं तर भरपूर असं हॉटेल उद्योग जगांना माल पुरवणे म्हणा किंवा होम डिलेवरी देणे मग त्याचप्रकारे डिलेवरी जाताना रिक्षावाल्याला एखाद्या मदत करणे त्याला भाडं वगैरे देऊन खूप सारं असं म्हणजे त्यांची मदत हो होत असते समजा एखादं फर्निचरचं माझं दुकान आहे मग ते फर्निचरचं दुकान मधून मी एखाद्या ठिकाणी जर मला माल द्यायचं असेल तर मी त्या ड्रायव्हरला घेऊन संगं त्या माल तिथं नेऊन पोचवणे आणि त्याला थोडंफार काय असेल ते मग त्याला हमाली वगैरे देणे असं एकमेकाला सहकार्य आपण करत असतो आणि समजा एखाद्या बाबा व्यापाऱ्याला कुठंतरी ह्याला भांडवला पैसे वगैरे जर कमी पडत असेल तर एखाद्या व्यापाऱ्याला आपण भांडवल वगैरे देऊन त्यांना आपणच वर काढायचं असतं आपल्याला जर समजा आपल्याकडं माल अवेलेबल नसेल तर एखाद्या व्या दुसऱ्या व्यापाराचं नाव सुचवून त्याजं नाव सुचवणं तिथं गरजेचं असतं हेच महत्वाचं आपण ह्या याच्यातून आपण करत असतो आणि असं केल्यानेच एकमेकाचे उद्योग जे असतात ते वाढत असतात असेच उद्योग वाढल्यामुळं आपली प्रगती होत असते